लहानपणापासूनच मला चित्रकलेची खूप आवड होती आमच्या शाळेत चित्रकलेचे वर्ग भरायचे शाळेतूनच आमच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या तेव्हा मी इयत्ता पाचवीमध्ये चित्रकला स्पर्धेत भाग घेतला होता तिथे त्या स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता मला वाटले नव्हते की मला पथ प्रथम क्रमांक भेटेल परंतू परंतु मला तिथे फर्स्ट प्राइस भेटलं होतं आणि चित्रकलेची आवड असल्यामुळेच आतासुद्धा मी चित्र काढण्याची प्रॅक्टिस सराव करत असते नेहमी आणि त्या अनुभवातून मी हे शिकले तिथे जेव्हा आपण चित्र मी जेव्हा तिथे काढत होते तेव्हा चित्र काढताना निसर्ग चित्र आम्हाला आलं होतं काढायला तर माझ्या गावच्या ज्या आठवणी होत्या आणि तिथला निसर्ग तिथलं वातावरण त्या चित्रामध्ये मी ते रेखाटले होते पावसाचं जे जे वातावरण असतं गावामधलं ते त्या चित्रामध्ये मी दर्शवण्याचा प्रयत्न केला होता आमचा तो जो विषय होता चित्र काढण्याचा तो निसर्गरम्य चित्र होतं त्याच विषयावरती मी चित्र काढलं होतं आणि निसर्गाचं वातावरण पावसातलं ते दृश्य मी त्या चित्रात रेखाटण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतरच मला ते फर्स्ट प्राइस फर्स्ट प्रथम पारितोषिक भेटलं होतं